हॅलो हॅलो सर चौधरी कलेक्शन कडनं बोलून राहिले का तुम्ही बरं सर मला नऊवारी साडी पाहिजे होती पन्नास ते शंभर पीस हो सर लग्नाचा कार्यक्रम आहे माझ्याकडे

बरं बरं सर पण मला वेगवेगळे पीसेस पाहिजे होते कारण की भरपूर सारे पीसेस घेत आहे ना मी तर मला पुष्कळ सारे पीसेस पाहिजे होते ना तर वेगवेगळे कलेक्शन जर तुमच्याकडे मिळणार तर मला खूप छान वाटणार अच्छा अच्छा हो हो हो हो हो सर अच्छा अच्छा हा अच्छा ठीक आहे ना सर आणि मी काय म्हणते ती त्याच्यामध्ये काही कमी होणार ना प्रायजेस अच्छा

अच्छा अच्छा सर सर पण मला नाही नाही का ते रेट वगैरे थोडंसं कमी वगैरे करून द्याल इतके पीसेस मी जर घेऊन राहली तर मलाही असं वाटणार की मी तुमच्याकडनं काही मला थोडंसं प्रॉफिट झालं अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे ना सर बरं बरं सर बरं सर मग येते मग मी तुम्ही सेंड करून द्या एड्रेस वगैरे मला हो हो हो सर माझा हाच वॉट्सॲप नंबर आहे तर तुम्ही त्याच्यावरती सेंड करा मला बरं बरं सर ठीक आहे धन्यवाद वेलकम